आमच्या भागात सांगायचं म्हणजे भरपूर प्रमाणात मोठमोठ्या प्रमाणात उत्सव साजरे होतात जसं की दुर्गा पूजा असते गणपती उत्सव असतात दिवाळी असते दसरा असतो अशा ठिकाणी भरपूर मोठमोठ्या प्रमाणात बाहेरगावाहून लोक येतात आणि नवीन नवीन स्टॉल लागतात खाण्याचे पक्वान्न बनतात भरी दिवाळीमध्ये न फराळाचे सामान बनवल्या जाते चिवडा चकली शंकरपाळे हे सर्व पदार्थ बनवले जातात ऑफिसला स्कूल कॉलेज गव्हर्मेंट असतीन त्यांना सुट्या असतात आणि असे भरपूर प्रोग्राम होतच राहतात आणि धार्मिकतेचं सांगायचं असलं तर जसं गणेशउत्सव असो दुर्गापूजा असते तिथे सर्व एकत्रित येऊन पैसे जमा करतात आणि नंतर मग प्रोग्राम पंडॉल जेवणाची व्यवस्था डी जे हे सर्व व्यवस्था करण्यात येते आणि त्यानंतर निरोपाची व्यवस्था असतो आहे गणेशउत्सवामध्ये गणेशला निरोप घ्यावा लागते दुर्गाउत्सवामध्ये दुर्गाला निरोप द्यावा लागते त्यामुळे ते सर्वकाही व्यवस्थित होते आणि सर्वजण मिळून खूप छान आणि उत्साहाने प्रोग्राम साजरा करतात त्याचे आयोजनकर्ते पहिल्या दिवसापासून तर अखेरच्या दिवसापर्यंत आयोजन करत राहतात आणि सगळे सोबत राहतात आणि सगळ्यांचा विचार करूनच आयोजन करतात